नमस्कार हं मला माझ्या नवीन घरामध्ये काही वस्तू करायची आहेत आणि तुमच्या दुकानाचं नाव मी खूप जणांकडनं ऐकलं आहे त्यामुळे चौकशी करायची होती आपल्या दुकानामध्ये टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आणि ए सी हे सगळं मिळू शकतं का टी व्ही तुम्ही वोल अमजे भिंतीवर लावण्याचा टी व्ही देता का टेबलवर ठेवण्याचा टी व्ही देता हां ओके

तुमचे टी व्ही तुमच्याकडचे टी व्ही कुठल्या कंपनीचे आहेत

आणि तुमचा स्वतःचा अनुभव या सोनीपनीच्या बद्दलचा कसा मी किती दिवसांची किंवा किती वर्षाची गॅरंटी देत असता आहे वॉरंटी काळामध्ये काही बिघाड झाला तर तुमची माणसं येऊन दुरुस्त करून देतील आणि कोणत्या प्रकारचे दोष टी व्हीमध्ये आले तर तुम्ही दुरुस्त करून द्याल

हां हां ठीक आहे आणि वॉशिंग मशीन कोणत्या कंपनीचं असेल हां हां आणि

अच्छा आणि हे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी हे तर झालंच पण तुमच्याकडे मिक्सर पण आ उपलब्ध आहेत का

हां आणि तुम्ही होम डिलिव्हरी देता का हं ठीक आहे मग मी तुम्हाला उद्या पर्यंत फोन करून कोणत्या वस्तू हव्या आहेत ते कळवते धन्यवाद